चांगल्या दर्जाचे फोटो काढण्यासाठी एखाद्या फो एका फोटोग्राफरकडे चांगला कॅमेरा असणे आवश्यक आहे जास्त महागडा पण नको परंतु चांगले फोटो निघतील असा कॅमेरा असणे आवश्यक आहे त्यानंतर ते फोटो स्टोअर करण्यासाठी एखादं डिव्हाइस असणे आवश्यक आहे या गोष् या सगळ्या गोष्टी जास्त महाग असतात असे नाही जसे आपण घेऊ तसे असतं आहे परंतु जास्त महागड्या गोष्टी घेणेदेखील जास्त गरजेचे नसते जास्त स्वस्त या गोष्टी जास्त स्वस्तदेखील नसतात म्हणजे चारशे पाचशे रुपयेपर्यंत असा पण कॅमेरा भेटत नाही कारण कॅमेरामध्ये फोटो हे चांगले येतात आणि त्यासाठी थोडा खर्च हा करावाच लागतो